हॅलो साई ट्रॅव्हल्स एजन्शीमधून बोलताय का मला माझ्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचं होतं तर कॅब बुक करायची होती तर किती पैसे घेणार अच्छा माझ्याकडे प्रोमो कोड आहे तर मला काही सवलत मिळेल का ते तर दहा जूनपर्यंत आहे पण तुम्ही म्हणता का प्रोमो कोड एक्सपायर झाला आहे मी तुमचा नेहमीचा कष्टमर आहे तरी पण तुम्ही मला म्हणत आहा की तो एक्सपायर झाला सर सर सकाळी जायचं आहे अजून संध्याकाळी परत यायचं आहे तर सांगा ना काही डिस्काउंट मिळेल का